भारत आज सामुदायिक आर्थिक आणि सांस्कृतिक संघटनांच्या किल्लेवार खडेवार करण्यात आहे त्यात ह्या दशावतारांच्या प्रभावामुळे विशिष्ट आव्हाने आहेत जसे की स् जनसंख्येची वाढ आर्थिक असमानता जलविषयक चिंता वातावरणाच्या बदलांमुळे परिणाम आणि राजकीय औद्योगिक प्रक्रियांचा सामाजिक आणि पारंपरिक रचनांच्या सहाय्याने प्रादुर्भाव होणारे असंख्य आव्हाने आहेत भारतीय सरकार या आव्हानापासून सामोरे जाण्याच्या बरेच उपाय सो उपाय शोधत आहेत उदाहरणार्थ जलसंधीचे मुद्यामध्ये शासन अधिक महत्त्व देते म्हणजे आता प्रत्येक घरादे नळ योजना सुरू झाली आहे नळ योजनेमुळे ज्या लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम होता म्हणजे उन्हाळ्याच्या काळात कोणाकोणाच्या विहिरींमध्ये पाणी नव्हतं जे ज्या गोष्टी लांबलांब जाऊन आणावं पाणी आणावं लागायचं त्या आता नळ योजनेमुळे सुलभ झालं आहे त्यामुळं अशक्य ते तेवढं त्रास होत नाही त्यानंतर त्यानंतर ज्यांचं ज्याचप्रमाणे असंख्य पर्यावरणीय आणि सामाजिक परा परिणामामध्ये सा स् सरकारने आर्थिक आर्थिक मुद्यांमध्ये सरकार उपाय घेऊन आर्थिक समानतेचा सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे जसे की गरिबांच्या हटवण्यासाठी कार्यकर्त्यांची निधी आर्थिक आर्थिक सहकार्य योजना आणि कृषी विकास योजना परंतु चुकीचं असताना अद्ययावत समाजाने अर्थव्यवस्था सुधारित करण्याचे काम केवळ सरकारच्या हाती नसते म्हणजे फक्त सुधारणा करणे हे सरकारच्या हाती नसते काहीकाही गोष्टी ह्या आपण देखील आपल्यापासून करू शकतो सामान्य माणूस पण अशा खूप गोष्टी आहे ज्या स्वतःहून करू शकतो जसे की टाईमवर टाईमवर घर घरपट्टी भरणं इत्यादी अशी कामे तो स्वतःच्या स्वतःही करू शकतो जेणेकरून आपली पण एक समाजाला मदत होईल या दृष्टीने जर प्रत्येक व्यक्तीने जर काम केलं तर सरकारदेखील आपल्या परीने जे शक्य होईल ते नक्कीच करेल नक्की करेल त्याच्यानंतर सरकारच्या आ समाजाची सह सहा ब तंत्रज्ञाचे वापर आणि सामुदायिक रचनेचे समर्थन सहज करण्यासाठी आवश्यकता असते त्यांच्यातच सरकार संस्थाच्या आणि वै वैयक्तिक स्तरावरील संघर्षांना जमिनीवर प्रकृती देण्याचे जरूरी आहे आणि विधी समाजात सरकारने सरकारने आता पुरेशा स्कीम निघाल्या आहेत तसे की मा जनगणना भारत भारत योजना त्यानंतर रेशन त्यानंतर नळ योजना त्यानंतर आता निघालेली ती पैसे हा अशा भरपूर अशा स्कीम भा सरकारने आपल्यासाठी मंजूर केलेल्या आहेत आणि अशा स्कीम ह्या फक्त फक्त मु फक्त आपल्याला आपल्याला सरकारमार्फत मिळतात सरकारमार्फत मिळता आणि ह्यांसाठी भारत आपल्या सामुदायिक आणि आर्थिक संस्कृती संघटनांच्या संघटनांच्या खडेवारी करतात त्या दशावतारांच्या प्रभम् प्रभावमुळे विशिष्ट आव्हाने आहेत जसे की जनसंख्येची वा त्यानंतर आर्थिक असमनता जल जलसिंचनाविषयी चिंता वातावरणाच्या बदलामुळे परिणाम आज जेव्हा उन्हाळ्याच्या प टायमिंगला पण पाऊस पडतो त्यामुळे लोकांचं भरपूर नुकसान होतं त्यानंतर पावसाच्या वेळी पण पाऊस भरपूर पडल्या कारणाने लोकांच्या घरामध्ये पाणी जातं त्यामुळे त्यांची आर्थिक व्यवस्था बिघडते त्यांना फ् खायच्या साठी पैसे नसतात खायचं नसतं तेव्हा सरकार आपल्याला यांना मोफत कडधान्य राहायची सोय करून देते अशा गोष्टी सरकारमार्फत आपल्याला मिळत असतात